आमचं क्षेत्र म्हणजे समुद्री पट्टा आहे समुद्री एरिया आहे समुद्राचा विभाग आहे याच्यामध्ये एकतर नारळाची मोठ्या प्रमाणात झाडं दुसरं म्हणजे समुद्रातून मिळणारे शंख शिंपले हे दोन अशा हे गोष्टी आहेत ह्यात दोन असे प्रकार आहेत ज्याच्यामुळं अनेक प्रकारचे विविध प्रकारचे हस्तकला आणि वेगवेगळ्या वस्तू बनवल्या जातात जसं की नारळापासून नारळांच्या करवंट्यांपासून बनवले जाणारे वेगवेगळ्या प्रकारचे कंदील्स नंतर त्याच्यापासून नारळाच्या यूज अँड थ्रोच्या माध्यमातून केल्या जाणारे जे प्लेट्स असतात पेपर प्लेट्स असतात त्या नारळाच्या खोडाच्या लगद्यापासून बनवले जाणारे वेगवेगळ्या प्रकारचे कंदील्स असतील अजून म्हणजे जे समुद्रावर मिळणारे शंख शिंपले याच्यापासून अनेक प्रकारचे झुंबर दरवाजाला लावणारे तोरणं वेगवेगळ्या प्रकारचे दिखाऊ अशी वस्तू ज्या आपण शोभिवंत वस्तू आपल्या घरामध्ये ठेवू शकतो याच्यामुळं रोजगार निर्मिती ती तर होतेच पण आपल्या महाराष्ट्राच्या सांस्कृतिक जो कला आहे तिला हातभार लागतो आणि मोठ्या प्रमाणात त्याच्यामुळं रोजगार निर्मितीची साधनं उपलब्ध होतात अनेक प्रकारच्या शंख शिंपल्यांमुळं परदेशातसुद्धा मागणी असल्यामुळं निर्यात होऊन परदेशी चलनसुद्धा त्याद्वारे आपल्या महाराष्ट्राला म्हणा किंवा आपल्या देशाला म्हणा प्राप्त होते अशाप्रकारे अनेक जे प्रकार आहेत जे कोकणात आहेत जे आमच्या समुद्रावरती आहेत त्याच्यामुळं वेगवेगळ्या प्रकारच्या हस्तकलेची प्रदर्शनं भरली जातात आणि या प्रदर्शनामार्फत जे आमच्या गावचे किंवा जे कोकणातले बरेचसे जे ह्याच्यामधले कलाकार आहेत जे जी माणसं कलाकार माणसं आहेत ज्यांना एक प्रोत्साहन मिळतं ह्यांना एक नावलौकिक मिळतो आणि त्यामुळं बऱ्याचशा प्रकारात परकीय चलनसुद्धा प्राप्त होतं आणि रोजगारसुद्धा प्राप्त होत आहे